हां नमस्कार हां बोला काय म्हणता हो हो मराठीचा पेपर आहे उद्या हां मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला पहिला क्वश्चन राहील आपला दहा मार्काचा आणि दुसरा प्रश्न राहील आपला सहा मार्काचा एका वाक्यामध्ये नाही आपल्याला आपल्याला ते राहतील दहा दहा ओळीचे आपल्याला प्रश्न उत्तरं लिहावं लागतात त्याचे हं दोन राहतील पाच पाच मार्काचे हां आणि एक निबंध हां निबंध पत्र हो हो हँडराईटिंगसाठी मार्क राहतात ना तुमच्या अक्षरासाठी तुमच्या काने मात्रे याच्यासाठी हो हो हो मराठीचा पेपर म्हटल्यानंतर ते सर्वच चेक केलं जातं हो ग्रामर संबंधितही प्रश्न राहतील तो पण एक ट्रॉपिक आता दहा मार्काचा आहे वाक्यात उपयोग करा नाही नाही वेगळं नाही आपलं जनरलच राहतं हो हो हो ते पण राहतं हो हो अभ्यासक्रमानुसारच राहील जो अभ्यासक्रम दिलेला आहे मराठीचा आपल्याला त्यानुसारच राहणार आहे आणि प्रश्नही तुम्हाला असे राहणार आहेत की ज्यामध्ये पॅसेज राहील आणि त्या पॅसेजवरून ते प्रश्न राहतील तुम्हाला तो पहिले पॅसेज वाचावा लागेल मग त्याच्यावरतीच त्याच्या आधारित प्रश्नांची उत्तरं लिहावं लागतील ओक्के